ब्रह्मांडविषयी सखोल संशोधन करणारा माझा आवडता शास्त्रज्ञ म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाइन असे बरेच आहेत पण त्यातला अल्बर्ट आइन्स्टाइन हे त्यातले अल्बर्ट आइन्स्टाइन हे त्यातले एक प्रमुख म्हणावे लागतील ह्याचं मूळ कारण म्हणजे ब्रह्मांडामध्ये बऱ्याचसे ग्रह तारे किंवा अजून काही ज्या काही सूर्यमाला आहेत किंवा काही दीर्घिका आहेत या सगळ्यांचा अभ्यास त्यामध्ये आहे पण ह्या सगळ्यांना जोडणारा जो एक रिलेटिविटीचा थेरम त्यानी मांडला फारच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं त्यामध्ये त्यानी वेगवेगळे अवकाशातले किंवा ब्रह्मांडातले दूरवरचे सगळे ग्रह तारे जे आहेत ते किती गतीनं पुढं जात आहेत यावरून त्याचं मापन किंवा त्यांच्याकडून येणारे काही ग्रॅव्हिटेशनल वेव्ह्ज ज्याला म्हणतात त्यांचं मापन ह्यावरून एक नवीन दृष्टिकोन आपल्याला सगळ्या ब्रह्मांडाबद्दल बघण्याचा दिला साधारण बिग बँगचा विचार केला आपण तर बिग बँग थेरीनुसार असा मुद्दा आहे की एखाद्या निर्वात पोकळीमधून एक खूप मोठा स्फोट जेव्हा घडला त्यावेळेला हे सगळे निर्माण होत गेलं आणि हे खूप गरम एखाद्या लावारसासारखं सगळं एक मिश्रण होतं त्यामध्ये त्यातल्या सगळ्या अणुरेणूंची एकत्र संघटन विघटन होऊन या सगळ्या गोष्टी एक एक एक घडत गेल्या आणि त्या जशा थंड होतील तसे त्याचे जे काही अवशेष राहतील तसे वेगवेगळे ग्रह तारे ते त्यांच्याभोवती फिरणं त्यांचं गुरुत्वाकर्षणाचं एक परिकक्षा ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या पण ह्या सगळ्या गोष्टींचं नियमन कुठल्या पद्धतीने होतं तर आज आपल्याकडं त्याचा थेरम आहे तो म्हणजे ग्रॅविटेशनल दिल वेव्हचा किंवा जनरल रिलेटिव्हिटीचा जेणेकरून एखाद्या आपल्या जड वस्तूच्या जड ग्रहाच्या बाजूनं कशी प्रकाशाची कक्षा राहते किंवा प्रकाश कसा बेंड होतो हा विचार पूर्णच अभिनव पद्धतीचा होता कारण असा विचार या आधी कोणी केलं नव्हता की प्रकाश त्याचा मार्ग बदलून वाकेल कारण मुळात तसं आपण बघितलं तर मॅक्सवेलच्या सिद्धांतांनुसार प्रकाश हा नेहमी सरळ रेषेत वाहतो पण एखाद्या खूप अवजड वस्तू आहेत ग्रह तारे आहेत त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत जेव्हा प्रकाश जातो तेव्हा प्रकाश असा व वक्र मार्गाने गेल्यासारखा भासतो ह्याचाच अल्बर्ट आइन्स्टाइननं कसा विचार केला की याचा अर्थ त्या भोवतीचं स्पेस टाईम किंवा त्या भोवतीचा जो अवकाश आहे तोच बेंड असावा कारण प्रकाश कधी ब वाकड्या ह्यानं जात नाही वाकड्या मार्गावरून जात नाही त्यामुळे ज्याअर्थी आपल्याला असा दिसतो त्याअर्थी त्या बाजूचा अवकाश हा बेंड असेल जसं की आपण म्हणूया एखाद्या रबरच्या पूर्ण पातळ एखाद्या लेअरवर व अवजड वस्तू ठेवली तर त्याभोवती कसा त्याचा अवकाश त्याभोवतीचा रबर कसा ताणला जाईल त्या पद्धतीनं तो असा हे होतो वक्र होतो तो स्पेस टाईम याचाच दुसरा अनुमान असं की जितकं वजन जास्तं तितकं त्याच्याभोवतीचं स्पेस टाईम हे तेवढं कर्व्हड असतं तेवढं वक्र असतं याचा थेट वापर कुठं तर जनरल रिलेटिव्हिटीचा जो अजून एक त्याने थेरम मांडला त्यामधला स्पेशल थेरी ऑफ रिलेटिविटी ह्याच्यावर बेस्ट आज पूर्णपणे आपली दूरवहन किंवा दूरसंचार प्रणाली आहे आज आपल्याला सगळे आपले वेळा सगळ्या डिजिटल सगळ्या उपकरणांवर व्यवस्थित दिसतात सगळे आपले व्यवहार व्यवस्थित चालतात त्यामध्ये वेळेचं जे गणित आहे त्यामध्ये सिग्नल प्रोसेसिंगचं जे गणित आहे ह सगळ्याचा आधार हा स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हीटी आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अजून एक दृष्टी मिळाली जेणेकरून आपल्याला नवीन ॲप्लिकेशन्स त्याचे दिसायला लागले त्यांच्याकडून शिकलेला मी कुठला गुण तर एक म्हणजे त्यांचं नेहमी एक वाक्य असायचं अल्बर्ट आइन्स्टाइन यांचं खूप फेमस आहे की इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज कल्पना ही तुम्हाला खूप पुढं घेऊन जाते आणि एखाद्या गोष्टीच्या सूक्ष्मात जायचं असेल तर त्याला त्याच्या बाकीच्या सगळ्या ज्ञानाचा फाफट पसऱ्याचा फाफट पसरा ह्या अर्थी म्हणतो आहे की योग्य दिशा सत्यतेकडं जाण्याची ही तुम्हाला त्या गोष्टीकडं बघून आलेल्या कल्पनांमध्येच असते याचं थोडंसं वेगळं उदाहरण असं की तुम्ही ज्या गोष्टीचं अवलोकन करायला बघता ती गोष्ट तुम्हाला बोलत जाते असा त्यामागचा मूळ कारणाचा सिद्धांत त्यामुळे त्या ठिकाणच्या कल्पनांना जितका वाव देता येईल तितका आपल्याला ते उत्तम असतं ही गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो मग ते असलेल्या ज्ञानेच्या द ज्ञानाच्या परिभाषेत आपण ते सगळं मांडत जावं हा भाग पुढचा आणि त्याला संशोधन म्हणतात हा पुढचा स अशी ही कल्पकता आणि त्याबरोबर असलेल्या आपल्या सगळ्या विचारांमध्ये स्पष्टता हे मी त्यांच्याकडून शिकलो